बागेला जपण्या्साठी लोकांची मदत घ्यावीच अस लागते कारण आपल्याला माहीत नसतं कोणत्या झाडासाठी कोणता खत वापरतात खतामध्ये सुद्धा काहीतरी दुसरं मिक्स मिक्स करावे लागतं ते कोणत्या झाडाला कोणत खत टाकला तर कशी फळे येतील कोणती फुले कशी येतील काय टाकलं तर खतामध्ये फुलझाडाला फुलं येतील जास्त फळ झाडाला फळं जास्त येतील त्यामुळे ज्यान माहीत आहे त्यांची मदत घ्यावी लागते आपल्याला ते मदत करतात लोकं विचारल्यावरच सगळी मदत करतात आपण दुसऱ्याला करायची एकमेकाला मदत करावीच लागते कारण एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही तर म्हण आपल्या मराठीत आहेच मग त्याच्यासाठी आपण दुसऱ्याला मदत करायची दुसरीे आपल्याला करतात मग एकमेकाची मदत घेऊनच कोणतंही कार्य होत नाही